मी इंडक्शन चुला खरेदी केला त्यामुळे स्वयंपाक माझा फास्ट होते काई खाद्य बनवाय खाणं बनवायचं असलं तर लवकर होते पण त्याची काळजी पण खूप घ्यावी लागते कारण त्यामुळे शॉक लागतो लहान मुलं असतात घरातनी त्या मुलांना व्यवस्थित सांगून ठेवायचं की याला हात लावू नको शॉक लागते अर्थिंग येते त्याची साफसफाई व्यवस्थित ठेवायची आणि ते लाईन इलेक्ट्रिकल असल्यामुळे त्याची खूप काळजी घ्यावी लागते